भारतीय चित्रपट मला सध्याचे बिलकुल आवडत नाहीत सध्या काही ठराविक सिनेमा वगळता बाकीचे जे सगळे आहेत ते ते बिनकामाचे म्हणजे त्याची काही स्टोरी नसते आणि त्याच्यामध्ये जो धांगडधिंगा चालतो म्हणजे कमी कपड्यांमध्ये नायिका वगैरे वावरतात ते आजकालच्या मुलांना ते वेगळ्या दिशेला घेऊन जातात त्याच्या त्याच्यामध्ये जे दारू पिताना दाखवतात सिगरेट पिताना दाखवतात ते बघून आजकालची तरुण पिढी अजून बिघडत चालली आहे तर मला तर जुने चि चित्रपट भरपूर आवड आवडाय आवडतात म्हणजे आपले जे सतरीच्या वेळेस मन्ना डे वगैरेच्या काळामध्ये किशोरकुमार होते जितेंद्रचे पिक्चर होते अमिताभ बच्चनचे जुने पिक्चर होते ते भरपूर आवडाय आवडतात जसं चलती का नाम गाडी वगैरे प्रत्येक पिक्चरमधून काही ना काहीतरी चांगलं शिकायला मिळत होतं आणि दुसरं म्हणजे जी गाणी असता होती जुन्या चित्रपटांची त्या गाण्यांना पण काही ना काहीतरी अर्थ होता आणि आता आजकालच्या गाण्यांना काहीच अर्थ नाही आहे नुसता धांगडधिंगा असतो तो माझे आवडते गायक जर म्हटलं तर मन्ना डे झालं किशोरदा झाले लता मंगेशकर झाले मोहम्मद रफी झाले यांची गाणी मला भरपूर आवडतात अजूनही आवडतात अजूनही मी जुने चित्रपट लावून बसतो किंवा मोबाईलवर त्यांचे गाणी ऐकत बसतो सगळ्यात आवडणारं गाणं म्हणजे चलती का नाम गाडीचं त्याच्यानंतर मुकद्दर का सिकंदर त्याच्यानंतर मीनाकुमारीचे गाणे होते किशोरदा कुमारचे म्हणजे आपले राजेश खन्नाचे गाणी जसं ये जो मोहोब्बत है त्यानंतर ये शाम मस्तानी वगैरे भरपूर चांगली गाणी होती आणि अजूनही ती कधीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात